वरदायीनी गॅस एजन्सी का हां मी बावधनमधून इवा सोसायटीतून खरे बोलते आहे तुमच्याकडून नेहमीच व्यवस्थित गॅस सिलेंडर डिलिवर होतात त्यामुळं काही प्रश्न नाही आहे आणि नेहमीच तुमच्याबद्दल विशेष वाटतं म्हणजे कुठल्याही वेळेला तुम्ही अडचणीत आम आम्हाला वाटलं तर लव ताबडतोब सिलेंडरची व्यवस्था करता त्यामुळं आम्हाला तुमच्याबद्दल खूप छान तुमचे आभार मानायचे आहेत कारण इतक्या मोठ्या गावामध्ये इतकं व्यवस्थित सिलेंडरची तुम्ही व्यवस्था करता त्यामुळं तुमचे आम्ही आभार मानतो आहे आणि खूप समाधान आहे त्याबद्दल आणि आमच्या सोसायटीत सग सगळ्यांच्याकडूनच हे समाधानाचं तुमच्याबद्दलचं कानावर येत आहे आणि तुम्हाला पण तसे फोन येत असतील किंवा तुमच्या कानाप कानावर ते येत असेल पण मग मी पण एखाद्या वेळेस आपण पण समाधानानं तुम्हाला आभार मानावेत म्हणून मी फोन केला होता आणि तुमचे आभार त्याबद्दल